मारुती सुजुकी स्विफ्ट हुंदाई क्रेटा टाटा नेक्सॉन महिंद्रा थार होंडा सिटी टोयोटो इनोवा रॉयल एनफिल्ड क्लासिक थ्री तीन पाच शून्य बजाज पल्सर हिरो स्प्लेंडर टी वी यस अप्पाचे के टी एम ड्युक दोनशे यामाहा एफ एफ झेड होंडा ॲक्टिवा सुझुकी ॲक्सेस एकशे पंचवीस ऑटोरिक्षा टेम्पो ट्रॅक्टर स्कूल बस ट्रक आणि सायकल